मी खरं तर मुंबईमध्ये खूप जास्त वेळ राहिलाय त्याच्यामुळं मी मुंबईच्या लोकलबद्दल खूप जास्त बोलू शकतो लोकलमध्ये बोलायचं झालं तर पहिल्यांदा खूप जास्त गर्दी असते तर सीट्स तर कधी बघायला भेटतंच नाहीत उभं राहायला पण जागा नसते त्याच्यामध्ये भांडणं लोकांची वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात बसायला जर एक वन फोरथ सीट जरी भेटली तरी पण खूप छान वाटतं बरं वाटतं आणि म्हणजे तिथे जर विंडो जवळच सीट भेटली तर स्वर्गच वाटतो सीट्स तर खरं खूप वेळा असं हाईट केलेलंच असतात लपवल्यासारख्याच असतात कारण एवढी माणसं असतात तिथे सीट्स दिसत पण नाहीत तिथे सीट्सपर्यंत जाणंच शक्य होत नाही त्यापेक्षा उभं राहणं बरं वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा आवाज बोलाल तर दचकायला होत आवाजांनी कधी कधी ट्रेनच्या जर आपण ट्रेनमध्ये नसतो पण ट्रेनच्या बाहेर असू आणि जर ट्रेन पटकन आली तर दचकायला होतं त्याची चाकं जी असतात ना त्यांना बघून पण भीती वाटते कारण ती पूर्ण ह्याची असतात म्हणजे धातूची असतात मेटलपासून बनलेली असतात आणि ती त्याच्यामध्ये म्हणजे खूप रिस्क असते ट्रॅकवर जर आपण अडकलो पटकन रेल्वे आली तर हे प्रश्न राहतात मनामध्ये कायम चालू राहतात आणि लहानपणापासून एक आपण ते एक रेल्वे बघत किंवा ते मजा करणं वगैरे त्या गोष्टी आहेत लव ला लांब पल्ल्याचे पण प्रवास केले आहेत त्याच्यामुळं त्याचे पण एक्सपेरियन्स आहेत त्याचे पण खूप जास्त अनुभव आहेत जसं की रिझर्व्हशन केलं तर बसायला जागा मिळते झोपायला जागा मिळते पण तिथे पण कधी कधी असं असतं की त्या सीट्स तुटलेल्या असतात किंवा काही आणखी गोष्टी असतात कधी कधी दमदाटी असते लोकलची काही माणसं येतात मग ते खूप वेगळ्या गोष्टी घडतात चोऱ्या वगैरे ह्या गोष्टी होतात पण ठीक आहे आम्ही लॉन्ग रूटचं म्हणाल तर लांब पल्ल्याचा प्रवास म्हणाल तर नागपूरपर्यंत केलेला आहे रेल्वेने आणि नाही चांगला अनुभव होता एक तो खरं बघितलं तर तो चांगला अनुभव होता वेगवेगळी माणसं भेटतात पण वेगवेगळ्या गोष्टी समजतात फक्त मी ट्रेनमधले खाद्यपदार्थ नाही खात एक्चुली कारण ते थोडंसं भीती वाटते खायला स्वच्छ नसतात तेवढे त्याच्यामुळे बाकी काय ट्रेनबद्दल अजून खूप बोलू शकतो पण सध्या एवढं पण इनफ ठीक आहे